मी मला नेहरू जॉकेट पाहिजे होतं तुमच्याकडले आहे का नेहरू जॉकेट हो तर मला एलो एलो कलरचं पाहिजे होतं वेडिंग वेडिंग आहे कोकणमध्ये माझ्या रिलेटिव्हची तर वेडिंगसाठी मला नेहरू जॉकेट पाहिजे होती येलो कलरचं तर कोण कोणते कलर आहे तुमच्याकडे मग

आणि त्या नेहरू जॉकेटवरती मला टोपी आणि पॅन्टसुद्धा पाहिजे पा हा मेझरमेंट पा घ्यायसाठी मग मी येणार येऊ येऊ का तुमच्याकडे मेझरमेंटसाठी मग नऊ वाजेपर्यंत हो हो हो आणि ब्रँडेड ब्रँडेड पाहिजे आम्हाला पैसे वगैरे काय आहे प्राईस

प्राईस वगैरे काय आहे हा हा हा

हा हा हा ऍड्रेस काय आहे मग दुकानाचा

पी सी रोड झेन पार्क हा शॉप नंबर सोळा हा ड्रीम प्लाझा भातकुली रोड अमरावती हा हा ठीक आहे आम्ही मग येणार आणि आणखी कोणत्या प्रकारचे आहेत जॉकेट मग कॉटन वगैरेचे कॉटन वगैरे चे आहे का हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे येऊन जाईल मग उद्याला मेझरमेन्टसाठी ठीक